माझ्या मनात अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल मला लिहायला आवडेल आणि समाजाला सांगायला आवडेल पहिली गोष्ट म्हणजे स्त्री पुरुष समानता सध्याच्या घडीला स्त्री ही पुरुषांच्या जोडीने काम करते आहे पण तिला हवा तसा मान आपल्या समाजात मिळताना दिसत नाही आहे तर याबद्दल मला समाजाला सांगायला नक्की आवडेल माझ्या लिखाणातून दुसरी गोष्ट आहे म्हणजे ओ सी डी ओ सी डी हा ओ सी डी हा एक मानसिक आजार आहे आणि त्या आजारातून अनेक लोक जात असतात पण याबद्दल फारशी चर्चा केली जात नाही किंवा ज्याला ओ सी डी आहे त्यालासुद्धा माहीत नसतं की आपल्याबाबतीत नेमकं काय होतं आहे तर याबद्दल मला समाजाला सांगायला नक्की आवडेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे नातेसंबंध नातेसंबंध अलीकडच्या काळात भरपूर तुटताना दिसत आहे ते टिकण्याची कुठेतरी गरज आज या समाजाला आहे आणि त्यास त्याबद्दल देखील मला समाजाला सांगायला नक्कीच आवडेल पण सगळ्यात जास्त स्ट्राँगली मी ओ सी डीबद्दल बोलेन कारण ओ सी डी हा असा रोग आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑबेसिव्ह कंपल्सरी डिसऑर्डर असं म्हणतो म्हणजे एखादी कृती वारंवार करण्याची इच्छा होणे मग यामध्ये बऱ्याचदा जी व्यक्ती या आजारातून जाते आहे तिला एखादी गोष्ट परत परत करावीशी वाटते म्हणजे जसं की जर एखाद्या व्यक्तीने हात धुतले तर त्या व्यक्तीला अजून एकदा हात धुवुया एकदा हात धुतल्यावर परत एकदा करूया परत एकदा करूया असं वाटत राहतं किंवा मी एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलते आहे तर जी मी गोष्ट बोलते आहे त्या ओ सी डीमुळे तीच गोष्ट परत परत परत परत बोलण्याची मनामध्ये इच्छा होते आणि जर ती तशी गोष्ट केली नाही तर आपल्या आवडते व्यक्तीला त्याचा त्रास होईल किंवा काहीतरी अघटित घडेल काहीतरी चुकीचं घडेल असं सतत त्या व्यक्तीला भास होत राहतो आणि त्यामुळे तीच गोष्ट वारंवार होत राहते काही जणांना काही गोष्टी या विशिष्ट जागी लागतात किंवा विशिष्ट पद्धतीने त्यांना त्या मांडण्याच्या सवयी असतात आणि जर ती तशी मांडली गेलेली नाही दिसली तर ते तर त्यांना प्रचंड त्रास होतो आणि पाच मिनिटाला दहा मिनटाला जसं त्या व्यक्तीला जमत असेल तशी ती व्यक्तीसारखी एखादी वस्तू नीट ठेवण्याच्या मार्गात असते किंवा भयंकर मानसिक त्रास होतो या गोष्टीमध्ये म्हणजे भयंकर वाईट विचार आपल्या मनाला सतावत असतात सतत निगेटिव्ह विचार येत असतात आणि या गोष्टी आपल्या प्रियजनांच्या बाबतीत घडणार की काय मग काहीजणं फ्युचरमध्ये जातात आता अमूक मी सोमवारी हा विचार करते आहे तर काही वेळा मनात असा विचार येतो पुढच्या सोमवारी किंवा दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सव्वीसच्या सोमवारी ऑगस्टमध्ये असं काही माझ्या बाबतीत घडेल का माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या आवडत्या व्यक्तीबद्दल असं काही घडेल का मग ते भाऊ असू दे बहीण असू दे बाबा असू दे आई असू दे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला मानसिकरित्या खूप जास्त त्रास देत असतात वेदना द्यात देत असतात आणि याच्यामुळे एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करणं खूप कठीण होऊन जातं आणि याच्यातून मार्ग काढणंदेखील खूप कठीण आहे एका पॉईंटला आपण वेडे आहोत की काय म्हणजे आपण काय हे करतो आहे आणि ही गोष्ट ना कोणाला समजावू शकत असतो ना कोणाला सांगू शकत असतो आणि ना ही समोरची व्यक्ती आपल्याला समजून घ्यायला तयार असते